तसं जर कलाबद्दल म्हटलं तर आधीपासनंच जेव्हा सोशल मीडिया नव्हते त्या तर टी व्हीवर एक शो येत होता क्राफ्ट विथ मॅडी आपण म्हणू शकतो जो की पोगोवर यायचा ज्याला लहान मुलं किंवा मोठे मु लोकं सगळेच बघत होते तर तिथनं म्हणजे सगळ्यांना काही ना काही वेगवेगळं शिकायला भेटत होतं पण तसंच जर आता आपण म्हटलं की सोशल मीडियाबद्दल तर लोकं म्हणजे आपली कला दाखवतात किंवा त्यांच्यामध्ये जोही काही टॅलेंट असला तो दाखवतात आणि त्यावर त्यांना जर आपण म्हटलं तर जास्त लाईक्स वगैरे भेटतात ज्यांना ज्यांना त्यांची कला आवडली किंवा ज्यांना त्यांच्याकडनं काही शिकायला भेटलं तर अशाप्रकारे जे जेही काही लोकं आहेत जे की कला वगैरे करतात जे की ड्रॉईंग्ज पेंटिंग्स वगैरे करतात तर सोशल मीडियाद्वारे ती विकलीसुद्धा जातात अन तोही एक चांगला इन्कमचा मार्ग आता इतक्यात बनलेला आहे आणि मीही एका यूट्युब चॅनलला फॉलो करते आणि तो म्हटलं तर फाईव्ह मिनिट्स क्राफ्ट